ठाणे जिल्ह्यामध्ये सांस्कृतिक उत्सव म्हटलं म्हणजे गण गणपती गणपतीला ठाणे जिल्ह्यामध्ये खूप भक्तिमय वातावरण असतं आपण कुठंही प्रवास वगैरे करत असलात तर तुम्हाला भक्तीगीत ऐकायला मिळेल गण गणेश भक्तीगीत आणि नवरात्र नवरात्रमध्ये डांडिया गरबा हे बघायला मिळेल नंतर गोपाळकाला झालं आहे दहीहंडी उत्सव झाली दहीहंडीला आम्ही लोकं सर्व एकत्रित येतो आणि मानाची हंडीचा मान आम्ही पटकावतो सर्वजण एकत्र मिळून एकमेकांना सपोट करतो आणि खाण्यापिण्याची खूप मजा असते कारण आम्ही पुलाव वगैरे वडापाव हे सर्व आम्ही घेऊन जातो आणि आम्हाला या उत्सवात खूप मजा येते